खेळांमध्ये दोन प्रकारचे खेळ असतात इनडोर आणि आउटडोर इनडोर खेळांमुळे बौद्धिक क्षमता वाढते आयक्यू लेवल वाढते आणि इनडोर खेळ श शारीरिकदृष्ट्या माणसाला कमजोर बनवतात त्यामुळे इनडोर खेळ तर तितकेच म महत्वाचे आहेत त्याचप्रमाणे आउटडोर खेळ पण खेळले पाहिजेत आउटडोर खेळामध्ये मैदानी खेळ माणसाला तणाव मुक्त ठेवतात आपल्या आयुष्यांमध्ये किती पण ताणतणाव असला तरी आउटडोर खेळांमुळे माणूस तणाव मुक्त राहतो आणि तणाव मुक्त राहतो आणि शारीरिकदृष्ट्या फ्रेश आणि सुदृढ राहतो कोणत्याही आजारापासून लांब ठेवण्यासाठी शारीरिक खेळ मोठा भाग उचलतात श शारीरिक खेळ प्रत्येक माणसाने खेळलेच पाहिजे त्यामुळे आपले आयुष्य सुदृढ होण्यास मदत होते